कसं आहे की व्यवसाय चालू करण्यासाठी जो नैसर्गिक संसाधन जर लागते ते पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लागतं ते पाणी ते निसर्गाकडून मिळतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लाकूड तुम्ही फॉर्निस वगैरे काढणं असेल तुम्हाला लाकडाची गरज पडते